आमच्या सिविल हॉस्पिटलमध्ये आत्ताच्या काळात बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत जिथं लोकांना कुठं जायची गरज नाही अलिबाग सिवील हॉस्पिटल हा सध्याचा आत्ता बेश्ट हॉस्पिटल आहे आमच्या हॉस्पिटलमध्ये एक्सरे मशिन आहे सिटी स्कॅन मशिन आहेत त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे तेवढा स्टाफ आवलेबं आवलेबल आहे त्याच्यानंतर तुम्हाला चांगले बेड आहेत चांगले बेड आहेत त्याच्यानंतर तुम्हाला स नाष्टा पाणी जेवण ही सगळी सोय आहे तेच्यात आमच्या इथे गोरगोरिबासाठी उत्तम सोय आहे आमच्या सिविल हॉस्पिटलला सगळ्या प्रकारच्या गोळ्या आणि औषधं भेटतात जी महागातल्या गोळ्याय त्याही आमच्या सिविल हॉस्पिटलला आवलबे आवलेबल आहेत आमच्या इथे ऑक्सिजन प्लँट आहे आमच्या इथे ट्रेचर आहेत प्लस आमच्या इथे ॲम्बुलन्स आहेत त्यांच्यामुळे स कुठलंही जलद कार्य असेल कुठलंही पेशंटला त्रास असेल तर आमच्या इथे पद्धतशीर त्यांना ट्रीटमेंट दिली जाते आणि लवकरात लवकर त्यांना ट्रीटमेंट दिली जाते अशा सुखसुविधा आहेत परत आमच्या इथे ब्लड बँक आहे आणि आमची सुविधा ही चोवीस तास असते ब्लड बँकमध्ये तुम्हाला रक्तासाठी कुठे दुसरीकडे धावायची गरज नाही तात्पर्य आमच्या इथं तुम्हाला ब्लड भेटेल पण त्याचे विरुद्ध साईड बोलायची तर असे पण नुकसान आहेत का आम तिथे कर्मचारी कमी आहेत आणि मशिनी जास्त आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा करायला पाहिजे असं मला वाटते कारण तिथं कर्मचारी वाढवले पाहिजे लोकांचे पगार होत नाही ते व्यवस्थितरित्या दिल्या पाहिजे तिथे मेस ही पूर्णपणे सुंदर आणि चांगली बनवली पाहिजे स्वच्छ असली पाहिजे तिथे औषधाचा साठा नेहमी राहिला पाहिजे पेशंटना इमरजेंसीला किंवा कुठल्याही त्रासाला लगेच ॲबुलन्स मिळाली पाहिजे किंवा तो गरीब असू किंवा आमिर असू तिथली सुविधा एकदम चांगली असली पाहिजे आणि तिथे सर्वप्रथम स्वच्छता असली पाहिजे तिथं आजूबाजूच्या परिसरातसुद्धा घाण नसली पाहिजे तिथले सफाई कामगार हे यांचे एकेक वर्ग बनवले पाहिजे असं मला वाटते तसं बघायला जाल तर आमचं सिविल हॉस्पिटल एक नंबर आहे